का हां सर माझं ग्रॅज्युएट झालेलं आहे तर माझं कम्प्युटर सायन्स झालेलं आहे तर मी कोणत्या फील्डमध्ये केलं पाहिजे

हो ना सर नाही सर प्रोजेक्ट तर तयार नाही केले आहेत मी तुम्ही थोडंसं मला माहिती द्या तर मला पण समजणार

हो हो

हा सर तेवढं नाही आहे अच्छा

अच्छा महाराष्ट्रामध्ये नागपूर लष्करी भाग

ओके ना सर

अच्छा थँक्यू सर